हॅल्लो हां नमस्ते मॅणम स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीचं ऑपिस मॅडम मला काही उन्हाळी टूरच्या पॅकेजबद्दल माहिती हवी होती साधारणपणे मी आणि माझी फॅमिली या समर वॅकेशनमध्ये गोव्याच्या टूरला जाण्यासाठी उत्सुक आहे तर तर साधारणपणे गोव्याच्या टूरसाठी आपलं एक्स्पेन्स किती असेल आणि आपण कोणत्या प्रकारच्या सुविधा देऊ शकाल प्लीज त्याच्याबद्दल थोडी माहिती देसाल का आम्ही जवळपास समजा पाच मेंबर आहे

बरं मॅडम समजा थोडं याच्यामध्ये जर आम्हाला थोडी कन्सेशन जर मिळालं तर त्यादृष्टीने थोडंसं सांगाल का जरूर मॅडम माझ्यासोबत एक माझा मित्र आणि त्याची फॅमिलीसुद्धा उत्सुक आहे येण्यासाठी मी संध्याकाळी त्याच्यासोबत डिस्कस करून दोन दिवसानं आपल्याला कॉल करून सांगतो की बुवा त्याच्यामध्ये काय समजा प्रोग्रेस होऊ शकतो तर तो जर त्याच्यामध्ये जॉइन झाला तर मला निश्चित कन्सेशन आपण देसाल अशी मी खात्री बाळगतो ओके धन नक्की मॅडम नक्की धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल मी लवकरच आपल्याला कॉन्टॅक करेल गुड डे